माझे आवडते वर्तमानपत्र म्हणजे महाराष्ट्र टाईमिस मराठी हे आहे महा महाराष्ट्र टाईमिस मराठी हे मला नेहमीच माझ्या अतिशय जवळचं असं वर्तमानपत्र वाटतं कारण त्यामध्ये दिली गेलेली माहिती ही अत्यंत विस्तृत प्रमाणामध्ये आणि अतिशय स्वच्छपणे दिलेली असते महाराष्ट्र टाइम्स आपण जेव्हा चाळतो मराठीचा जेव्हा आपण चाळतो तेव्हा तो आपल्याला अतिशय विस्तृतपणे माहिती देतो आणि त्यामधलं काय वाचू आणि काय नको असा आपल्याला एक प्रश्न पडतो म्हणूनच महाराष्ट्र टाईमिस मराठी हे माझं अतिशय आवडतं वर्तमानपत्र आहे आता एक दिवस वर्तमानपत्र आणायला गेली असताना महाराष्ट्र टाइम्स हा व हे वर्तमानपत्र मला मिळालं नाही म्हणूनच मी दुसरं एखादं म्हणजेच लोकमत हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र घेतलं आणि ते वाचण्याचा प्रयत्न केला परंतु हे जे वर्तमानपत्र आहे ते मला फारसं आवडलं नाही कारण त्यामध्ये केलेली छपाई ही अत्यंत अक्षरशः गिचमीड किंवा जी गर्दीने युक्त असं जे वर्तमानपत्र मला वाटलं आणि त्यामध्ये नेमकं मी वाचण्याचा प्रयत्न केला परंतु कुठे काय आहे कुठलं अक्षरशः अग्रलेख म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं मला आवश्यक असणारी नाटकं कुठे लागलेली आहेत किंवा कुठे संगीत ज बा बा संगीताच्या बाबतीमध्ये जे काही कार्यक्रम असतात हे कार्यक्रम कुठे लागलेले आहेत हे बघण्याचा मी प्रयत्न केला परंतु त्याची छपाईसुद्धा अतिशय ग गिचमीड म्हणजे गिचमीडच म्हणता येईल त्याला किंवा अतिशय गर्दीने युक्त असं मला ते वर्तमानपत्र वाटलं आणि महाराष्ट्र टाईम्स मराठी आणि लोकमत या दोघांमधला फरक मला अक्षरशः मनापासून जाणवला महाराष्ट्र टाइम्स उघडल्याबरोबर अक्षरशः प्रसन्नपणे आपण ती बातमी वाचतो किंवा त्यामधला प्रत्येक मजकूर आपण वाप वाचतो आणि लोकमत जेव्हा मी वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मला फारसा आवडला नाही किंवा तो माझ्या मनाला फारसा भावला नाही म्हणूनच महाराष्ट्र टाईम्स मराठी हे माझं अतिशय आवडतं वर्तमानपत्र आहे जे मी कितीही वेळा वाचू शकते म्हणजे एकदा जर मी ते वर्तमानपत्र उघडलं तर त्यामधले लेख म्हणा किंवा त्यामधल्या जाहिराती म्हणा किंवा त्यामधल्या नाटकांचा बा भाग येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीसुद्धा अतिशय विस्तृतपणे आणि अतिशय रंगीबेरंगी असा पेपर असतो म्हणूनच मला महाराष्ट्र टाईम्स हा व हे वर्तमानपत्र फार फार आवडते